जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो आणि सूर्य देवताला बघून नमस्कार करून आपल्या आपल्या दिवसाची सुरवात करतो त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या त्यावेळेस जी शांतता असते त्या शांततेत आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो वाऱ्याची झळूक आपल्याला बसते आणि आपल्याला दिवसाची सुरुवात अगदी छान होते दारापुढं रांगोळी काढल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते दारात येणाऱ्या जाणाऱ्यालाही आपल्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यालाही त्या रांगोळी बघून अगदं अगदी छान वाटते कपाळावर कुंकू लावल्यामुळे आ स्त्रीची जी स्ट्रेस घेण्याची क्षमता असते हे अगदी कमी होते आणि जानवे घातल्यानंतर जानवे घालल्या घातल्यानंतर हे आपण इकडून तिकडून जाताना त्याचा आवाज होतो आणि पुढच्या माणसाला कळतं की ही व्यक्ती आलेली आहे मंदिरात पूजेला जाण्यापाठीमागेही अगदी एक सायंटिफिक हे असं कारण आहे की मंदिरात गेल्यानंतर तिथं जो धूप आणि उदबत्तीचा वास दरवळत असतो त्या वा वासाने आपण सुगंधित होतो आणि आपल्याला अगदी फ्रेश वाटायला सुरुवात होते तिथं बसल्यानंतर शांतताही आपल्याला अनुभवायला मिळते दर्ग्यात गेल्यानंतरही त्याचप्रकारे आपल्याला आपल्याला फुलांची माळा टाकल्यानंतर आपल्याला त्या दर्ग्यात अगदी प्रसन्न वाटायला सुरुवात होते देन उपास किंवा रोजे ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्यामुळे आपल्या शरीरातील आपण जे काही रोज अन्न खात असतो ते अन्न थमवण्यासाठी एक दिवस एक महिना आपल्या शरीराला ब्रेक देण्यासाठी हे उपास गरजेचे आहेत फॉर एक्झाम्पल आपण आत्ता श्रावण चालू आहे श्रावण महिन्यात आपण उपास का करतो महिनाभर कारण ह्या पूर्ण महिन्याभरात म्हणजे मी सायंटिफिक कारण सांगते कारण आपण ह्या पूर्ण महिन्यामध्ये जे काय ऑदर पक्षी आहेत प्राणी आहेत त्यांचा मेटिंगचं सीझन असतो आणि त्यांच्या पोटात जे बाळ वाढत असतं त्या बाळाला आपण नष्ट होऊ देऊ नये म्हणून आपण हे उपवास करत असतो अशा अनेक धार्मिक प्रथांचे आपल्या कल्चरमध्ये आपल्या संस्कृतीत पालन केले जाते ते धार्मिक असो बट त्याच्यापाठीमागे काहीतरी वैज्ञानिकसुद्धा दृष्टिकोन हा असतो